आपल्या महाराष्ट्र राज्यात फिरताना मुख्यत्वे करून देवळं ही बघितली जातात आपली मंदिरं हे एक वेगवेगळं अट्रॅक्शन आहे जुन्या काळची मंदिरं भाविक त्यांची कुलदैवत म्हणून त्या मंदिरांकडे बघत असतात जात असतात तर स्थानिक लोकांनी जर त्यांना त्यांच्या राहण्याची होमस्टेमधून त्यांच्या जेवणाची सोय केली व्हेज नॉनव्हेज जे काही असेल त्या त्या प्रांताप्रमाणे त्या त्या गावाप्रमाणे तर येणाऱ्या पर्यटकांची खूप जास्त सोय होईल शिवाय आपल्या एम एस आर टी सी किंवा आय आर अस आय अर अस आय आर सी टी सी ह्यांनी जर चांगली व्यवस्था केली म्हणजे बसेसची आणि रेल्वेची जास्त फ्रीक्वेन्सी वाढवली तर भाविकांना किंवा राज्यात फिरायला कुठेही म्हणजे अगदी तुम्ही महाबळेश्वरला जायचं म्हणलं तर बसेसची जास्तीत जास्त सोय असली पाहिजे वा लोणावळ्याला जायचं तर लोकलची जास्तीत जास्त सुविधा असली पाहिजे तर ही मदत होऊ शकते जर राहण्याची सोय झाली जेवणाची झाली पण आम्ही साईटसीईंगना जातो आहे फिरायला चाललो आहे कुठे लांबवर तर छोटे छोटे रेस्टॉरंट्स किंवा स्थानिक लोकांनी जसं सिंहगडावरती आपण जातो सिंहगडावरती तिथल्या स्थानिक लोकांनी गावातल्या लोकांनी किंवा वरती पिठलं भाकरी मटक्यातलं दही भजी अशी अशी सोय केली आहे तसं वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी जर त्यांच्या जेवणा खाण्याची रेस्टॉरंटमध्ये स्नॅक्स असेल कॅफे टाईप छोटे छोटे असतील कुठलंही त्यांच्या भागातली स्पेशालिटी म्हणून जर रेस्टॉरंट्स ओपन केले त्यांनाही बिझनेस मिळेल त्यांचाही स्वतःच्या व्यवसायाला भरपूर संधी मिळेल आणि पर्यटकांचीही गैरसोय होणार नाही त्यासाठी स्थानिक लोकांनी अर्थव्यवस्थेला मदत त्यांच्याही होईल आणि आमच्याही होईल असं केलं पाहिजे त्यासाठी आपण व्होकल फॉर लोकलला जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे कारण सगळीकडेच आपल्याला ॲफोर्डेबल असेल असं भारीतली हॉटेल्स फाय स्टार थ्री स्टार परवडेल प्रत्येकाला असं नाही स्टुडंट्सपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजणं ज्या ज्या वयोगटातली गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय लोकं जातात त्या सगळ्यांना परवडेल असं व्होकल फॉर लोकलला जास्तीत जास्त आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि स्थानिक लोकांनी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या व्हरायटी दिऊन पर्यटकांना आकर्षित असं जेवण खाण राहण्याची सोय फिरण्यासाठी काय त्यांची सवारी असेल कॅप टांगा जे काय असेल उपलब्ध जुनं नवीन वाहन त्याप्रमाणे आपल्याला मदत होऊ शकते असं मला वाटतं